तसं काही नाही महाराष्ट्रामध्ये विशेषत पारंपरिक खेळ खेळले जातात पारंपरिक खेळाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सुरपारंब्या असेल आट्यापाट्या संघ असेल खो खो असेल कबड्डी असेल त्याचबरोबर लगोर खेळणे असेल गोट्या खेळणे असेल विटीदांडू खेळणे असेल म्हणजे अशा प्रकारचे अनेक खेळ त्या ठिकाणी आपल्याकडे खेळले जातात म्हणून या खेळामध्ये पूर्वी अनेक जण त्या खेळामध्ये स्वतःचं योगदान देत होते आणि किंवा ते खेळ प्रत्येकाला आवडत होते आणि त्या काळातले जे सर्व सवंगडी किंवा मित्र मंडळी एकत्र येऊन ते खेळ खेळायचे आणि त्या खेळामध्ये आम्ही एकमेकांला प्रत्येकाच्या घरी बोलवायला जायचो प्रत्येक बोलवून घेऊन त्या ठिकाणी ती खेळ खेळायचो यामध्ये लगोर असेल किंवा विटीदांडू विटीदांडू हा तर खेळ खूप चांगला म्हणजे माझा विशेष आवडीचा खेळ आहे त्याचबरोबर आट्यापाट्याचा संघ आट्यापाट्याचाही खेळ त्या ठिकाणी महत्वाचा आहे विटीदांडूमध्ये त्या ठिकाणी एक विटी असते एक दांडू असतो एका बाजूलाच एक तीन चार सहकारी एका बाजूला एक तीन चार सहकारी असतात आणि सहकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक स्कोअर करायचा आणि तो स्कोर त्या ठिकाणी आपण करून दाखवायचा आणि त्यामध्ये प्रत्येकाला एक वेगवेगळा आनंद मिळत होता किंवा एक आपल्या मित्राला त्या खेळामध्ये रडवणं असेल किंवा त्याला ते राज्य घेण्यासाठी सांगणे आणि त्याला ते पळवणं त्याला त्या खेळामध्ये एक प्रकारचं राज्य घेण्यासाठी सांगणं आणि त्यातून एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी आम्हाला मिळायचा आणि तो आनंद बघण्यासारखा आमच्या मित्रांचा असायचा कधी कधी त्यामध्ये आम्हालाही कधीकधी आमच्यावरही त्या ठिकाणी हार व्हायची आणि आमच्या मित्रांची जीत व्हायची त्या हार जीतमध्ये एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी आम्हाला मिळायचा आणि त्यानंतर आमच्याकडे काही पैसे असायचे त्या पैशातून आम्ही काही खाऊ घ्यायचो एकमेकांना ते पैसे पैशाचा खाऊ द्यायचो आणि नंतर मग आम्ही अभ्यास करायचो एकत्र उद्या आणखीन मग नंतर दुसऱ्या दिवसाची काय खेळ खेळायचा काय नाही हे त्या ठिकाणी आम्ही ठरवायचो म्हणजे एक प्रकारे त्याचबरोबर आम्ही खेळत असताना भेंड्या गाण्याच्या भेंड्या वगैरे असायच्या जुने चित्रपटातले गाणी आम्ही तरी म्हणायचो म्हणजे विविध प्रकारचे खेळ पारंपरिक खेळ त्या ठिकाणी खेळले जायचे आणि त्या खेळामागे एक प्रकारची मित्रत्वाची भावना असायची आणि आनंद मिळावा आणि त्यातून आम्ही एकत्र येऊन एक ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करायचो म्हणजे हा एक खेळा खेळ आणि अभ्यास एक असे एकमेकाला पूरक त्या कालखंडामध्ये होते परंतु आजच्या घडीला आज त्या ठिकाणी काही दिसत नाही आज मुलं अभ्यास त्या ठिकाणी विसरलेले आहेत मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईनच्या जगामध्ये सर्व मुलं गुंतलेले आहे त्यामुळे एकत्र येऊन अभ्यास करणं एकत्र येऊन खेळ खेळणं हे कुठं कारण आज मुलं ऑनलाईन खेळ खेळतात टी व्हीमध्ये खेळ बघतात परंतु एकत्र येऊन आपण एखादा पारंपरिक खेळ खेळला पाहिजे आणि त्या खेळातून आपल्याला एक चांगला आनंद मिळेल अशी कुठलीच भूमिका आजच्या तरुणांची किंवा आजच्या मुलांची दिसून आपल्याला येत नाही